हां हॅलो खुशबू मॅडम बोलताय का जवाहरलाल दर्डातून आपण तिथे प्रिन्सिपल आहेत का मॅम मी त्रिदेव जूने बोलत आहे मॅम मी जस्ट आता दोन हजार टू थाउजंड ट्वेन्टी थ्रीमध्ये आपण मी पासआऊट झालो आहे ट्वेल्थमधून आणि मला बी टेकसाठी ॲडमिशन घ्यायची आहे तर मला हे विचारायचं होतं की मी कॅपराउंड थ्रू घेऊ शकतो की डायरेक्ट मॅनेजमेंट थ्रू ॲडमिशन घेऊ शकतो का तर मॅम ते थोडंसं फी स्ट्रक्चरबद्दल सांगाल अच्छा आणि जर कॅपराउंड थ्रू जर लागेल तर मला फिफ्टी पर्सेंट स्कॉलरशिप मिळेल का अच्छा मॅम तर मला ॲडमिशन घायची असेल तर मग कोणते डॉक्युमेंट मला ॲप्लाय करावे लागेल अच्छा हा तर मॅम आपण ॲडमिशन प्रोसेस कधीपासून सुरु करणार आहात तर मॅम डॉक्युमेंट झेरॉक्समध्ये चालेल की ओरिजनल डॉक्युमेंट सबमिट करावं लागेल मला

ठीक आहे थँक्यू मॅम